हॅलो सर मइंद्र कंपनी बोलून बोलत आहेत का माझं नाव सिमरन लिंगायत आहे मी णी एक हफ्त्या आगोदर तुमचं कडनं मइंद्र घेतली होती कार तर त्या म्हणजे खूप जास्त प्रॉब्लम येत आहे गाडी पंचर झाली आहे सीट लूज आहेत आणि कवर पण फाटले आहेत तर मग काय करायचं तर मी तेच म्हणत आहे की तुम्ही मला याचं काय सोल्युशन द्या ना आणखी गाडीपण पंचर झाली आहे माझी अर्ध्या रस्त्यामध्ये असं कसं होणार तुम्ही चा एक हफ्त्या आगोदरसी गाडी नवीनच नवीन हे खूप जास्त प्रॉब्लेमचं हे आहे ना आत्ताच आम्ही नवीन कार घेतली आणखी तुम्ही असं का हे करताय तुम्ही म्हटले होते ना की काही पॉब्लम नाही होणार ग्रस्तभर पंचर पण झाली आहे आता कुठे इथे काहीच नाही आहे आम्ही कसं कराव तुम्ही होऊ शकेल तर कोणाला पाठवा ना हे रिपेअर करायला आणखी हां हॉनचं हॉनचं पण प्रॉब्लेम येताय हॉण वाजत नाहीये बरोबर

ठीक आहे सर ओ ओके सर तुम्ही पाठवून द्या ओके सर तॅन्क्यू